पुस्तकाचे मुखपृष्ठ यावरील डिझाईनला बरेच महत्त्व आहे पुस्तकाला त्याच्या मुखपृष्ठावरून न्याय देऊ नका असे आपण ऐकलेले आहे परंतु प्रत्यक्षात मात्र आपण मुखपृष्ठावरून पुस्तकाचे त्याकडे आकर्षित होतं असतो किंवा त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो मानव म्हणून आपण अशा गोष्टींकडे आकर्षित होतो ज्या चांगल्या आणि आकर्षक असतात म्हणूनच पुस्तकाचे मुखपृष्ठ बघून आपण त्या पुस्तकाला जोखण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर बहुसंख्य पुस्तके ऑनलाईन देखील उपलब्ध असतात त्यामुळे केवळ लघुप्रतिमा आकारात शोधत दिसत असल्याने पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे बघून आपण त्या पुस्तकाच्यामध्ये काय असेल याचा विचार करू शकतो आजच्या युगात जिथे लक्ष दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे तुमच्या पुस्तकात प्रभाव निर्माण करण्यासाठी आणि उपलब्ध लाखो पुस्तकांमधून आपल्याला आवडणारे पुस्तक निवडण्यासाठी प्रेक्षकांना प्रेरित करण्यासाठी कदाचित काही सेकंदातच आपल्याला आशय समजण्यासाठी कथा समजण्यासाठी पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा उपयोग होतो त्याब त्यासोबत आपण एकरूप होतो परंतु हे सर्व सदासर्वदा सत्य होईलच असे नाही काही वेळेस आपली गृहितकं चुकू शकतात असंच माझ्याही बाबतीत एकदा झालेलं आहे एकदा मी एक कौटुंबिक कादंबरी म्हणून मुखपृष्ठ छान असलेले पाहिले आणि कौटुंबिक आशय असेल असं मला वाटलं आणि म्हणून मी ती कादरी कादंबरी घेऊन घरी आले परंतु जेव्हा मी कादंबरी पाहिली त्यावेळेस मुखपृष्ठाचा आणि मधील कादंबरीतील गोष्टीचा एकमेकाशी काहीही संबंध नसल्याचे साधर्म्य नसल्याचे मला आढळले आणि त्यावेळेस आपला अपेक्षाभंग झाला असे माझ्या लक्षात आले त्यामुळे कधीकधी आपण मुखपृष्ठाकडे बघूनच पुस्तकाला जोखता कामा नये असे मला वाटू लागले